शिवम रेस्टॉरंट काय काय आहे ना आम्ही इकडे आता फिरायला आलो तर गुगलला मी सर्च मारलं तर तुमचं हॉटेलचं नाव आलं तर म्हणजे काय काय अव्हेलेबल आहे आता डिसेस हा लोकेशन आता आम्ही शिवम रेस्टॉरंटच्या दोन किलोमीटर मागे आहोत

आम्ही हां आम्ही सिकजण आहोत आणि फोर नूम हां दोन लेडीज आहेत नी दोन जेंट्स आहेत हो हो हां हो फोरजण आहोत फोरजण चालेल चालेल काय अवेबेलेबल डिशेस काय अवेलेबल आहेत चालेल म्हणजे अशी मच्छीमध्ये काय आणि चिकनमध्ये काय आहे ते तुम्ही सांगा काय ते

चालेल चालेल अजून म्हणजेच मटनमध्ये काय बकराचं मटन आहे का कोणाचं आहे म्हणजे असं चालेल चालेल म्हणजे अजून काय म्हणजे असे वेळे हां सर आणि थाळीमध्ये म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये काय आहे म्हणजे असे फेमस डीश चालेल चालेल तुम्ही आम्हाला हो हो चारजण आणि आम्हाला हा मी नंबरवर कॉल केला तिथे या नंबरवर मला लोकेशन जरा सेंड हो चालेल ठीक आहे ते मी का आल्यावर मी तुम्हाला डायरेक पे करतो गुगल पे करतो हा चालेल तुम्ही मला हे करा हां माझं वैभव नाव हो चालेल चालेल ठीक आहे मी तुम्हाला कॉ आल्यावरती मी कॉल करतो तुम्हाला चालेल चालेल